हॅलो मी आता जेवणाची ऑर्डर केली होती कात्रज शेलारमळा हो आहे ना मग पेमेंट पेमेंट तर झालं पेमेंट तर मी ऑनलाईन कधीच केलं पेमेंट मिळालं नाही बघून घ्या खात्री करून घ्या तुम्ही पेमेंट मी केलेलं आहे ऑनलाईन तुमची ऑर्डर मिळायला किती वेळ लागेल अर्धा तास बापरे आहो मी आत्ता ॲप उघडून पाहिलं तर दहा मिनटंच दाखवतो मग का वेळ लागतो आहे तुम्हाला लवकर आणा